ॲम्बेसेटर बुलेट ऑडी टाटा ॲटो नॅनो बायसायकल बाईक स्कूटर कार ट्रेन बस मिनी बस ट्र ट्रॅकर जीप ॲटोरिक्षा बोलरो ऑडी ऑडी रॉल्सरोईज बोलरो एअरफ्लेन हेलिकॅप्टर शिप बॉट बुलक कार्ट हॉर्स कॅरीज वेन ॲम्ब्युलन्स फायर ट्रॅक क्रीन कँक्रीट मिक्सर ॲटोरिक्षा बोलेरो ट्रॉल्सरोइज री